हॅलो एकविरा ट्रॅव्हल्स आहे ना अरे मी तुमच्या इथून ट्रॅव्हल बुक के हे कार बुक केली होती काल इथं स्टे रेल्वे स्टेशनला पोचायसाठी आता मला गोष्ट सांगा कॅब कशासाठी बु बुक केली होती की मी रे बरोबर टाईमवर पोचायला पाहिजे मग हा तुमचा ड्रायवर आहे की कोण आहे एकतर गाडी एवढा स्लो चालवते वरतून ते गाडी अगोदर वेळेवर आणलीच नाही आ त्याच्यामुळं मला सांगा मला तिथं पोचायचं ज्या टाईमले होतं तिथून हा एक तास लेट पोचवला तर ट्रेन मिस झाली ना तिथं ट्रेन थोडीशी लेट होती म्हणून मला असं वाटलं की भेटणार पण या प यांना तर ट्रेनच हे करून टाकली आता मला सांगा मी कशासाठी हे गाडी केली एवढ्या महागाची आता ट्रेन गेलं ट्रेनची टिकिट गेली त्याच्यानंतर आता दुसरं तर मला काही भेटणार नाही आणि वरतून जे काम ज्या टायमात पोचायचं तर मला उद्या तर तेही पोचणं होणार नाही ते असा कसा काय मी याचे जे पैसे आहेत ना तुम्ही भाडं तर काही कमी क केलं नव्हतं एवढं म्हटलो तरी की नाई आमचं असं आहे आमची सर्विस तशी आहे आमची सर्विस अशी आहे आता काय करू मी ते ट्रेन मिस झाली मला एवढं मोठं नुकसान झालं टिकिट वाया गेली आता मी याचे भाड्याचे पैसे देत नाही तुम्ही काय करायचं असेन ते पहा कारण की आता मला जे एवढं मोठं केवढं नुकसान झालं उद्या त मी कोणत्याही परिस्थितीत आता पोहोचू शकत नाही ट्रेन तर निघून गेली आणि तुमचा माणूस म्हणते की गाडी पम्चर झाली होती आणि त्याचं ते टायरचं हे चेंज करावं लागलं आणि तिथं जवळपास कोणतं दुकान नव्हतं आ तर तुमचं दुकान नव्हतं तुम्ही ग गाड्या बरोबर चेक करत नसता का स्टेपनी ठेवाल नाही पाहिजे का त्याच्यात ठीक आहे पम्चर झाली म्हणा तर स्टेपनी तर असेल त्याच्याजवळ स्टेपनी नाही काहीच नाही आता या तुमच्या चक्करमध्ये मला जे नुकसान झालं हे भरपाई कोण करून द्या तुमच्या भाड्याची गोष्ट नाही भाडं काय एवढं ना तेवढं ते काही असागा आता मला जे प्रॉब्लेम झाला तो कोण एवढा मोठं नुकसान हे करून दिलं असा करायला नाही पाहिजे ना एक तर तुमचा ड्रायवर एवढा उद्धट एक तर उशिरा येते लवकर चल म्हटलं तर म्हणते गाडी का उडत घेऊन जाऊ का असं असते का कुठं ते मला सांगू नका मी भाडं वगैरे काही देणार नाही ते तुम्ही तुमचं पहात बसा ठीक आहे ठेवतो